हॅलो हां जे के इलेक्ट्रिशियन हो हो बोलतो आहे बोला बरं कुठला घ्यायचा आहे आपल्याला रेफ्रिजरेटर आपल्याकडे एल जीचा आहे सॅमसंगचा आहे त्यानंतर एक नवीन वरफुलचा आहे हो एकदम ब्रँडेड जर घ्यायचे असतील तर या तीनमध्ये चांगले ब्रँडेड आहे

बरं आता तुमची कॅपॅ तुम्हाला कॅपॅसिटी कुठपर्यंत पाहिजे एकशेऐंशी एकशेऐंशीचा पण आहे दोनशे सत्तरचा पण आहे आणि साडे तीनशेचा पण आहे

साडे तीनशेचा बरं ह्याच्यामध्ये स्टार असतो थ्री स्टार फोर स्टार फाईव स्टार कुठला फाईव स्टार चालेल आपल्याकडे फाईव स्टार हो यल जीमध्ये मॉडल आहे आता फाईव स्टारचं तर तो एक लमसम बावीस हजार पाचशे रुपयापर्यंत तुम्हाला बसतो पाचशे हो त्याची एक वर्ष हां एक वर्ष वॉरंटी येते त्याची एक वर्ष कॉम्प्रेसर असतं त्याच्यामध्ये कॉम्प्रेसरची एक वर्ष वॉरंटी असते इन केस एका वर्षामध्ये काही झालं कॉम्प्रेसरला तर पीस टू पीस तुम्हाला बदलून मिळतो घरी इंजिनियर येतो आमचा कंपनीचा आणि तो बदलून देतो ठीक आहे नाही तो ब्रँड आहे एल जीचा ब्रँड आहे त्यामध्ये कुठलंही चान्सेस नसतात तुम्ही ऑनलाईन सर्च करून देखील पाहू शकता की किती रुपयाचा येतो फाईव स्टार म्हणून

हो फॅसिलीटी चांगली आहेत त्याच्यामुळे जे कॉम्प्रेसर आपण वापरतो ना ते कॉम्प्रेसर चांगल्या कंपनीचं वापरतो ब्रँडेड कंपनीचं त्यामुळे ते लवकर खाली नाही होत लमसम तुम्हाला आठ दहा वर्षं तरी कॉम्प्रेसर जातही इतर कंपनीच्या तुलनेमध्ये याची सर्विस खूप बेस्ट आहे ठीक आहे वाटल्यास येऊन जा तुम्ही स्वतः बघून घ्या आणि बघितल्यानंतर ठरवा घ्यायचा की नाही घ्यायचा ते असं फोनवर बोलल्यापेक्षा तुम्हाला इथं आल्यानंतर तुम्हाला प्रत्यक्ष कृती बघायला मिळेल ठीक आहे ॲड्रेस जे के एंटरप्राईजेस वाळूज एम आय डी सी औरंगाबाद ठीक आहे हो ओके